मी मेडिकल ऑफिसर बोलते डॉक्टर पतंगे आपण आपण निरामयमधूनच बोलत आहे ना अच्छा इथे आजूबाजूला आणखीन किती हॉस्पिटल आहेत मल्टीस्पेशालिटी

ओके अच्छा अच्छा आपल्या हॉस्पिटलमध्ये किती आय सी बेड आहेत सात आय सी यु बेड आणि वेंटी किती आहेत वेंटी तीन आणि कॅज्युलिटीमध्ये किती बेड राहतात एमर्जन्सीला चार पेशन किती किती वेंटी आले ठीक आहे मग चालतो आणि एका वेळेला ऑन ड्युटी स्टाफ किती राहतो

असतात ना आणि ऑन पॉल ऑफिसर आहेत ना आणि ऑन कॉल कोण पण येत आहे मेडिसिनचे किती आहेत फिजिशियन किती आहेत

ॲनेस्थेशोलॉजिस्ट पण आहेत ना अव्हेलेबल के तुम्हाला काही अडचण येते का तिथे काम करताना

ओके ओके योजना कोणत्या कोणत्या आहेत हॉस्पिटलमध्ये

अच्छा आणि पेशंट बॅड झाल्यावर आपण जास्त करून कुठे रेफर करता बार्शीत ना सोलापूर ओके चालतं आहे थँक्यू